जिम आहे ना आम्हाला जिम लावायची होती थोडं थोडे हेल्थ वाढली म्हणजे वजन गिजन वाढलं होतं आणि थोडं पोट ढेरी घिरी पॅट तर त्याच्यासाठी काय उपाय

दोन महिन्यामध्ये महिन्यामध्ये झाला तरी चालेल वर्कआउट काय करायचं घरी सकाळी दिवस हां हां हा वर्कआउट बाकी इतर दुसरं जिम जिमव्यतिरिक्त हां हां बरं बरं बरं पैसे वगैरे तुमची फीज वगैरे काही पावडरची फ पैसे असं काही

हां हां बरं फरक पडेल ना पण यानं जीम आपलं पावडर वगैरे बरं बरं बरं नाही ते वर्कआउटच करतो बरं ठीक आहे चालेल